तर मला महाराष्ट्र दर्शन करायचं होतं तर कोणते कोणते स्थळ स्थळं स्थळं आहे

नागपूरला मंदिर आहे मंदिर ना काय जे होतं हां हां काय आहे तिथे असं स्पेशल

माझ्याकडे शिर्डीला मंदिर आहे म्हणते ना काही काही वेळेला शिर्डी शिर्डी

तर तेही चालेल ठीक आहे ना सांगतो मग तुम्हाला केव्हा जायचं तर